मार्शल आर्टमध्ये कुंगफुचा प्रकार मला आवडतो जॅक ब्लॅक नावाच्या आर्टिस्टला मी यूट्यूबवर फॉलो केले आहे त्याचे खूप ठिकाणी स्पर्धा होते त्याच्या स्पर्धा त्या छान छान असतात त्या बघायला फार आवडते पण ते शक्य झालं तर मी त्याला एकदा नक्की भेटलेय आणि त्यांच्याशी चर्चा पण केलीय त्यांची पण चर्चा त्यानं त्यांची चर्चा पण मला फार आवडली फार शांततेने व्यवस्थित प्रकारे ते मला मार्शल आर्टविषयी सांगतात त्याची का माहिती देतात आणि ती माहिती मला त्यांची खूप आवडली आणि तो खेळ पण मला खूप आवडला आणि तो खेळ आवडला पण तसं तो खेळ पण खूप छान आहे म्हणजे आपल्या स्वतःचं रक्षण कसं करायचे त्याच्यामुळे त्या खेळातून शिकले जाते ते बघून मला शिकायची इच्छा झाली होती आणि मी काही प्रमाणात शिकले पण आहे मला थोडंफार ते शी येते पण आणि त्याचा पण क्लास लावला असल्यामुळे थोडंसं ते केलेले आहे मी अशाप्रकारे मार्शल आर्ट मला आवडते